मरा मराठी भाषा ही कशी आपली आवडती भाषा म्हणजे आपली मातृभाषा आहे त्याप्रमाणे त्यामध्ये काही शब्द असे आहे ते शब्दश अर्थ वेगळे आणि ॲक्च्युली अर्थ वेगळे असे पण असे असे काही शब्द आहेत आपल्या मराठी भाषेचे म्हणजे वेगळंच असे एक नाव आहे त्यामध्ये काही वाक्प्रचार मला आठवतात त्यामध्ये उदास होणे उदास होणे म्हणजे काय दुःखी होणे त्याच्या वेगळं असे उदास होण्याचे म्हणजे दुःखी होणे किंवा आपले टेन्शन घेणे टेन्शन यास या संबंधित असते त्यानंतर काय आठवतात म्हणजे स्तुती करणे स्तुती म्हणजे काय एखाद्याची प्रशंसा करणे म्हणजे एखाद्या हुबेहूब असं त्याच्या रिलेटेड काही ॲक्टिव्हिटी करणे किंवा बोलणे या या रिलेटिव्ह सगळे जे ॲक्ट म्हणजे हे करणे स प्रशंसा करणे त्याची म्हणजे त्याची थोडक्यात हा त्याच्या त्याच्या त्याच्यासारखे वागणे नंतर काय नंतर आठवतं म्हणजे उत्तेजित उत्तेजन देणे उत्तेजन देणे म्हणजे काय एखाद्याला प्रोत्साहन देणे एखाद्याला त्याच्या पाठीमागं उभे राहणे उभे राहून त्याला सपोर्ट करणे इथे म्हणजे उस्स उस्स हे उत्तेजन देणे नंतर आपले मनात येणे मनात येणे म्हणजे कल्पना येणे आपल्या नवीन नवीन आयडिया सुचतात त्यासाठी काही शब्द वापरले आहेत म्हणजे मनात येणे त्याचा दुसरा अर्थ आहे तो कल्पना येणे कल्पना येणे नंतर छाया देणे छाया म्हणजे छाया म्हणजे सावली

एखादी म्हणजे नाशिवंत झाली तर आपण काय म्हणतो व्या म्हणजे व्यर्थ झाली किंवा वाया झाली म्हणजे ती काय खर्च कमी आणि बाकीचं जास्त असं त्याप्रमाणे होतं नंतर काय आठवतं अवघड अवघडला दुसरा म्हणजे अवघडला कठीण अवघड म्हणजे कठीण कठीण म्हणजे त्यामध्ये आपल्याला काही म्हणजे आपण जे एक गोष्ट करत असू आणि ते आपल्याला जाम कठीण जाते त्याप्रमाणे नंतर आहे हातभार लावणे हातभार लावणं म्हणजे मदत करणे एखाद्याला एखाद्याला कामासाठी किंवा आपण दुसऱ्याला जर काम दुसऱ्या दुसरं जर काम बसत असेल त्याला जर हातभार लावला तर ते त्याप्रमाणे होतं हा म्हणजे मदत करणे एखाद्याला थोडक्यात नंतर शाबासकी देणे म्हणजे कौतुक करणे एखाद्यानं चांगलं काम केलं तर आपण शाबासकी देतो म्हणजे त्याचं एक कौतुक करतो जेणेकरून त्याला पण बरं वाटेल आणि आपल्याला पण त्याचा सत्कार करता येईल नंतर परवानगी देणे परवानगी देणे म्हणजे आता परमिशन दे परमिशन म्हणजे अनुमती मराठीत बोलल्या तर अनुमती एखाद्या गोष्टीला परमाण परवानगी देतात त्याप्रमाणे ते आहे